राज्यातील प्रमुख व्यवसाय म्हटला तर शेती हाच आजच्याला प्रामुख्याने शेती हा प्रमुख व्यवसाय आहे महाराष्ट्रामध्ये शेतीमध्ये कसं तर शेतीमधून आपण भरपूर पीक वगैरे घेऊ शकतो त्यामधून आपले गरजा तर पूर्ण होतात कार शक शक्य आता तर शेतकऱ्यांना कोणत्याही मालाला भाव नाही आहे पण मालाला भाव दिल्यानंतर त्यांच्या गरजा त्यांच्या जे त्यांची जी कामं वगैरे असतात त्यातनं पैसा वगैरे मोकळा होतो ते जसं राहतो व्यवस्थित चांगल्याप्रकारे त्यांच्यामुळे त्याच्यामुळे मी शेती हा धंद्याला जसं शेती हा व्यवसायाला मी प्रोत्साह प्रोत्साहन देणं महत्वाचा केव्हाही ठरवतो त्याचबरोबर सरकारी नोकरी म्हटलं तर सरकारी नोकरीमध्ये आता तर खाजगीमध्ये म्हट सरकारी सरकारी नोकरी म्हटलं तर प्रायवेट प्रायवेट सेक्टरच्या नोकऱ्या तर आता स फक्तच प्रायवेट सेक्टरच्या नोकऱ्या राहिलेल्या आहेत सरकारी नोकऱ्या तर आता लुप्त झालेल्या आहेत सध्या प्रकार चांगल्या प्रकारेच बघितलं तर सरकारी नोकरीमध्येच सरकारी नोकरीवाल्यांचा असा फायदा असतो त्यांच कसं महिन्याचा महिन्याचा महिन्या आ पेमेंट होत राहते त्याच्यामुळे त्यांना ना नफा ना तोटा ह्या ह्या पध्दतीमध्ये असतं कारण त्यांना तर नफाच होत राहतो सरकारी नोकरीमध्ये आणि खाजगी प्रायवेट सेक्टरमध्ये काम करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये तोटासुद्धाही चांगल्याप्रकारे माणसाला भोगावं लागतो